तर आपल्या ग्रामीण भागामध्ये काही गोष्टीचे खूप चांगलं पालन केले जाते व परंपरागत त्या गोष्टी केल्या जातात त्यामध्ये काही आता बघा आपल्या गावामध्ये परंपरांचा म्हणजे यात्रा वगैरे होतात त्यामध्ये मग नाटकं वगैरे नाटकाचे प्रोग्रॅम गायन संगीतकार गायक येतात त्यांचे प्रोग्रॅम होतात नाचगाणं होतं त्यानंतर मग त्याचसोबत इतर गोष्टी पाळल्या जातात त्यामध्ये बघा कधी आपल्याकडे कोणतं सण आले तर सणाच्या वेळी काही गोष्टी पथ्य वगैरे पाळले जातात सुतक असतं काही काही वेळा ते पाळलं जातं म्हणजे ते काहीजणं असे मानतात आपली ते ते प्रथा आहे की त्या गोष्टीचे पालन नाही केलं तर मग एक वाईट प्रसंग येणं वगैरे अशा गोष्टी होतात काही भगत असतात त्यांच्या काही गोष्टी लोक ऐकतात त्यांच्यानुसार चालतात पूजा अभिषेक ह्या गोष्टी होतात अशा पं परंपरा गावामध्ये चालूच असतात त्यासोबत इतर म्हणजे तुमचे सण वार हे काही गावामध्ये होतात म्हणजे त्यामध्ये तुमचं गावामधला उत्सव बोला पूजा असते गावामध्ये गावकीची मंडळांचे नुसार पूजा केली जाते तिथे प्रोग्रॅमचं आयोजन होतं जेवणाचे प्रोग्रॅम जेवणामध्ये ठराविक पद्धतीचं जेवण अलग अलग गावानुसार ते केले जातात काही प्रसिद्ध पक्वान्न केले जातात रांगोळीकाम रंगकाम ह्या कला होतात नंतर ग्रहणकाळात केलं तर ग्रहण असतं ना सूर्यग्रहण चंद्रग्रहण जे आपल्याकडं असतं किंवा ते आवडीने लोकं हे करतात त्यामुळे काही गोष्टी पाळल्या जातात त्या त्याप्रमाणे ते वागतात काही ठिकाणी काही काही वेळा सकाळपासून जेवत नाहीत काही अंघोळ करूनच काही गोष्टी करायला लागतात पूजा वगैरे ते ह्या गोष्टी ला खूप भर दिला जातो इकडे ग्रामीण भागामध्ये आणि खूप जुन्या काळापासून ह्या रीती परंपरा चालत आलेल्या आहेत तर त्यानुसार लोकं तशी त्या परंपरात राहात असतात